प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पद्धती असतात बनवण्याचे साहित्य तर माझ्याही घरी वेगळं वेगळी पद्धत आहे बनवण्याची कारण जर आपण बघितलं तर आपल्या सग सगळ्यांच्या आई घरी मसाला चटणी बनवतच असणार आहे आणि त्यांच्या पद्धतीसुद्धा वेगळी असतात त्याप्रमाणे भाजीला चवसुद्धा खूप वेगळी येते आणि हे तर सीक्रेट आहेच अजून सीक्रेट आहे की भाजीमधे क्रीम टाकते कधीकधी त्यासुद्धा च चविष्ट होते आणि त्याचप्रमाणे आम्ही नॉनवेजमधे दही टाकतो किंवा यूट्यूबवरही अजून काय ना काय असतातच सीक्रेट्स जे आपण आपण भाजीमधेत वापरतो ट्राय करतो आणि बघतो की कशी होते चविष्ट होते का नाही होत आहे आणि यात यात खूप वेगळी मजा असते जेव्हा आपण आपलं सीक्रेट पद्धती आपण आपल्या साहित्यामध्ये वापर करतो आणि म्हणून ही आहे आमच्या घराची सीक्रेट पद्धत